माझा भाज्या उगवण्याचा प्रयत्न खूपच वेगळा आहे त्याचं झालं असं की माझ्या मुलीला शाळेत एक ॲक्टिव्हिटी करायला सांगितली होती त्यात ओला कचरा व्यवस्थापन हा एक विषय होता मग मी लगेच हा विषय निवडला कारण मला स्वत ला बागकाम करायची खूप हौस आहे त्यामुळे ही हौस भागवून घेण्यासाठी मी तयारीला लागले मग माझ्या सोसायटीमधील बदाम जांभूळ अशोक चाफा या झाडांची पानं सतत गळत असतात मी ती गोळा करून चारपाच पोत्यात भरून आमच्या गच्चीवर आणली एक जाड प्लॅस्टिकच्या काग प्लॅस्टिकचा कागद दुहेरी अंथरला त्यावर ही झाडांची पानं पसरली त्यावर हलका मातीचा थर पसरला त्यावर घरातला ओला कचरा बारीक बारीक तुकडे करून टाकायला सुरुवात केली मग माझ्या मैत्रिणीच्या शेतावरून शेणखत आणलं कोणीतरी सांगितलं की त्यात बेसन आणि गूळ मिसळून ठेवायचं असतं मग तेही करून पाहिलं आणि हे सर्व मग मी दहा दिवस ठेवलं मग दोन महिन्यात बरीच चांगली माती सदृश जमीन तयार झाली मग पावसाळा आला मग मी त्यात पालक आणि मेथी ह्यांची बियाणं टाकली मग हळूहळू मातीतून पालक आणि मेथीची छोटीछोटी पानं दिसायला लागली एका बाजूला मी टामॅटो लावले होते पण ते थोडे उशिराने यायला सुरुवात झाली पण जेव्हा आले तेव्हा अगदीच अनपेक्षितपणं पन्नाससाठ टमॅटो आले त्याच्या वजनानं झाडं खाली टेकायला लागली मग काठीचा आधार देऊन मी ती रोपं उभी केली अर्थात या सगळ्यात पंधरा ते वीस टमॅटो खराब झाले आता मात्र रोज साधारण एक किलो म्हणजे सातआठ टामाटो तयार होतात नंतर मं मी भोपळ्याचे आणि काकडीचे वेल वाढवले भोपळ्याला खूप फुलं येतात पण बुरशीमुळे फुलं गळून पडत आहेत मिरचीला पण फुलं येत आहेत पण ऊन जास्त मिळालं नाही तर ही फुलं पण गळून पडतात एक पपईचं रोप पण आलं आहे पण फळं यायला एक वर्ष लागेल असं कोणीतरी मला सांगितलं जांभूळ सीताफळ ही पण रोपं आली आहेत पण ती गच्चीत वाढून उपयोग नाही आता माझा सकाळ संध्याकाळचा बराच वेळ इथे जातो सोबतीला मी आमचा एक जुना रेडिओ पण आणून ठेवला आहे मग गाणी ऐकतऐकत मी बागकाम करत असते पपईच्या झाडावर बुलबुल पक्ष्यानं घरटंही बांधलं आहे त्याचा आनंद एक वेगळाच आहे त्याचं निरीक्षण करण्यात माझा वेळ खूप छान जातो आता मी मोठ्या तुटलेल्या प्लॅस्टिकच्या बादल्यांमध्ये काही झाडं लावली आहेत आमच्या बागेत खत खूप तयार झालं आहे मी रोज झाडांची काळजी घेते आजूबाजूला बदलणारे वातावरण माझ्या मनाला सुखवून जातं स्वताच्या बागेत स्वता तयार केलेली भाजी खाणं हे खूप आनंददायी आहे अनेक प्रकारची फुलपाखरं उडताना पाहताना माझं मन आता प्रसन्न होऊन जातं मग मी तुळशीच्या बिया आणि पुदिना लावला एका महिन्यात मला त्याचा परिणामही दिसायला लागला खूप सारा पुदिना आता आला आहे या बागकामाच्या अनुभवाने आणि प्रक्रियेने मला कळलं की रोज एक नवीन पान येतं आणि एक पान गळून पडतं म्हणजे आपल्या आयुष्यासारखंच आहे कधीही निराश व्हायचं नाही कारण उद्या काहीतरी चांगलं होणार आहे आता या बागकामाच्या अनुभातून मला सकारात्मक विचार सुचायला लागलेत आंतरिक शांतता मिळते आहे बागकाम हा एक उत्तम व्यायामपण आहे मला तर झाडांवरनं हात फिरवताना आपल्या बाळाच्या डोक्यावरनं हात फिरवल्यासारखा आनंद होतो मी असंही कुठेतरी वाचलं की नियमितपणे बागकाम करणाऱ्या लोकांमध्ये स्मरणशक्ती किंवा एकाग्रतेशी संबंधित समस्या तुलने कमी दिसतात मला स्वतःलाही हे जाणवतं आहे बरं का आता मी सूर्य प्रकाशात बागकाम करते त्यामुळे डी व्हिटॅमिन आपोआप मिळतं आहे हाडं मजबूत होत आहेत आणि माझा चिडचिडेपणा कमी झाला आहे हे यामुळे मला सगळं जाणवायला लागलं आहे माझा अजून एक अनुभव सांगायला मला आवडेल आणि तो म्हणजे भेंडी भेंडी तयार होताना त्यात होणारे बदल इतके सुंदर आहेत भेंडी इतकी छान दिसते की ती काढावीशी वाटत नाही आता मला चारपाच दिवस कुठे गावी जायचं असेल तर जाववतही नाही कारण पुदिन्याला रोज पाणी घालावं लागतं नाही तर तो सुकून जातो आता मात्र माझा अनुभव असा आहे की एकदा चांगला फुटला पुदिना की मग मात्र फारशी काळजी घ्यावी लागत नाही तसंच ओल्या कचऱ्यात शिजवलेलं अन्न अजिबात घालायचं नाही त्यामुळे कचरा कुजण्याच्या प्रक्रियेत अडथळा येतो अजून एक म्हणजे ऋतूनुसार झाडांकडे लक्ष द्यावं लागतंय प्रत्येक ऋतूत त्याच पद्धतीनं पाणी खत देत गेलो तर झाडांची वाढ योग्य प्रकारे होत नाही उन्हाळ्यात रोजच्या रोज पाणी देतो तसं हिवाळ्यात करून चालत नाही तेव्हा एक दोन दिवसाड पाणी दिलं तरी चालतं पावसाळ्यात झाडांना खत घातलं नाही तरीही चालतं असे अने एक अनुभव मला माझ्या या भाज्या आणि फुलं उगवणाऱ्या माझ्या प्रयत्नातून मिळालेले आहेत